आमच्या समूहात असे खूप व्यक्ती आहेत त्यांनी आपले समूह तयार केले जसे दांडियासाठी समूह तयार केले आहे त्यांना जेव्हा दुर्गा देवी असते गरबा करण्यासाठी बोलवतात आणि त्यासाठी त्यांना प्राइस पण मिळतात आणि त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी बक्षीस म्हणून काही पैसे दिले जातात आणि ते छान प्रकारे नृत्य करतात आणि छोटे छोटे कॉम्पिटिशन ठेवल्या जातात आणि त्यामध्ये त्यांना छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत पार्टिसिपेट घेण्याचा चान्स मिळतो आणि खूप मुलं मुली बघायला जातात आणि त्यांना प्रोत्साहित करतात डान्ससाठी